आता घरात शौचालय आहे त्यामुळे कस कोणताही प्रॉब्लेम आता येत नाही तसा पण फार पूर्वीच्या ग गोष्टी सांगतो मी तुम्हाला की रात्री बेरात्री पण शौचालयाला जायचं म्हटलं तर घरात शौचालय त्या वेळेला नसायचं त्यावेळेला श बाहेर शतवडीत किंवा बाहेर असं जायला लागायचं त्या वेळेला कोणाकोणाला तर स् साप पण चावायचे कोणाकोणाला तर क कधी वेगळ्या ॲक्सिडेंट्स व्हायचे अपघात व्हायचे त्यामुळे रात्री बेरात्री शौचालयाला तर बाहेर जाणं हे फार धोकादायक होतं आणि श आजूबाजूला जर का जंगली श्वापदं असतील तर तिकडे त आणखीन जास्त भयानक होतं आमच्या इकडे जवळपास त्या वेळेला भरपूर झाडी होती आणि जंगल होतं त्या वेळेला आलेले काय ए एक म्हणजे कुत्र्यांची टोळी जंगली कुत्र्यांची टोळी आलेली आणि ती एखाला शौचालयाला गेलेल्या माणसाला भरपूर चावे मारून निघून गेली आणि त्यामुळे तो भरपूर आजारी होता आणि सहा महिने अंथरुणात म्हणजे उपचार घेत बसला त्या वेळेला तो कुठे जगला पण खूप खूप त् यातना त्याने सहन केल्या